ॲक्टिव टेलर ॲक्टिव टेलरमधून तुम्ही बोलत आहात का रत्नागिरीमध्ये मी दीक्षा साखरे बोलत आहे रत्नागिरी फिशरी कॉलेजमधून

तर तुम्ही डिझाईन्स वगैरे ते सांगू शकता का मला तुमच्या दुक तुमच्या दुकानाचं टायमिंग काय आहे ओके तुम्ही दुकानावरती कधी असता

हां हां हां हां तं तर मला हे बोलायचं होतं की मग आम्ही कधी येऊ टायमिंग सांगता का दुपारी की संध्याकाळी गर्दी वगैरे कधी असते हां हां हां तर मग आम्ही उद्या सकाळी आलं तर चालेल का तुम्हाला

नऊवारीचे खूप जास्तच होत आहेत तसं आणि तसं पण कापड आम्ही देणार आहोत ना साडीचं कापड आणि ड्रेसचं कापड तुम्ही फक्त शिऊ शिलाईलाच एवढे पैसे बोलताय आणि तुम्ही ब्लाऊजचं वर्किंग वगैरे चांगलं करून देता ना एकदम प्रोफेशनलमध्ये हो ते आम बघितले तुम बरं तुम्ही अशा आत्तापर्यंत काष्टा वगैरे काही जसं सूट्स वगैरे शिवले असतील त्याचे फोटो पाठवू शकता का मला मग आम्ही उद्या तुमच्या दुकानावरती येतो आम्ही मेजरमेंट वगैरे देऊ आणि काही असे तून सिलेक्ट वगैरे करू आणि नाही हे झालं तर आम्ही तुमच्यातून कापड पण घेऊ शकतो हो ते बघतो आणि तुम्ही हे करता का तुमच्याकडं ॲड्रेस वगैरे आम्हाला पाठवून ठेवता का हो उद्या आल्यावरती आपण तसं बोलूयात ना ॲडव्हान्सचं वगैरे हो हो चालेल चालेल धन्यवाद